आमच्या घरामध्ये कामाची विभागणी ही पहिल्यापासूनच असते म्हणजे अमूक एक काम बाईनेच करायचं आहे पुरषांनी किंवा नवऱ्याने करायचं नाही आहे असं काही पहिल्यापासून नाही आहे त्यामुळे अगदी गाद्या घालणे गाद्यांच्या घड्या करणे इथंपासून सकाळचा कचरा टाकणे स्वयंपाक करणे इथपर्यंत आमची कामाची विभागणी असते विभागणी म्हणण्यापेक्षा आम्ही कोणतंही काम कोणीही करतो घरामध्ये म्हणजे माझा नवराही स्वयंपाक करतो आणि मी काय हातोडी आणि ड्रिल मशीन घेऊन भिंतीमध्ये काही भोकं पाडणे आणि अशा पण गोष्टी करते तर कामाची विभागणी जरूर असावी पण दुराग्रह असायची काही गरज नाही आहे की आता माला माहिती आहे की महिन्यातून मला एक काय पंचवीस तीस दिवस तर करावेच लागणार आहे स्वयंपाक पण मग एखादं दोन दिवस काहीतरी मी इकडे इकडे गेली आहे किंवा मला वेळ नाही आहे तर स्वयंपाक केल्याने फार काही आपणही इन्फ्रूएटी वाटून घेण्याची किंवा कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही आहे आणि त्यांनीही काही मोठेपण वाटून घेण्याची गरज नाही आहे तर त्यामुळे कामाची विभागणी असते श्रमाला महत्त्व हे असायलाच पाहिजे आणि ते पुरेसं बिंबवलेलं आहे घरांमध्ये आणि ती विभागणी असायला पाहिजे नाही तर मग बाई पिचते बाई फक्त स्वयंपाकघरातच राहते मग आणि मग तीच फक्त तिची मक्तेदरी असं तिलाही वाटायला लागतं उगाचंच आणि लोक गृहित पण धरायला लागतात मुलांना सवय लागण्याच्याही दृष्टीने छोट्या छोट्या कामांबद्दल की बाथरूम घासायचं आहे बेसिन घासायचं आहे कट्टा आवरून ठेवायचा आहे उरलेलं परत फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अन्न तर अशा पद्धतीच्या गोष्टी सांगायला लागतात खरं तर माझ्या घरामध्ये विभागणी अशी की आता बसून काही काग कागद घेऊन अशी विभागणी केली आहे त्याच्यावर लिहून काढून असं नाही आहे पण घडत गेलं आणि ती विभागणी असायला पाहिजे आणि दुसरं असं मला वाटतं की मुलींना मुली आहेत म्हणून पण जसं वाढवायला पाहिजे की कारण शेवटी कसं असतं समानता अशी नसतेच स्त्री आणि पुरुष वेगळेच आहेत त्यामुळे समानता असं नाही आहे परस्पर पूरकता घरामध्ये असणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे मुलींना मुली आहे मुलगी आहे म्हणूनच वाढवायला पाहिजे तसंच मुलांनाही काय वरण भात लावता आला पाहिजे पोहे करता आले पाहिजेत असं इतकंच वाटतंय आहे